हो पूजा करताना मी बऱ्याच विशिष्ट सांस्कृतिक पद्धतींचे पालन करतो जसे की पहिल्यांदा मी स्वच्छ आंघोळ करतो त्यानंतर स्वच्छ आंघोळ केल्यानंतर मी सोवळ्यात होतो सोवळ्यात झाल्यानंतर मी माझ्या मस्तकाला गंंध लावतो त्यानंतर जी पूजा करताना ज्या जे भांडे आहेत ते मी स्वच्छ द स्वच्छ करून घेतो त्यामध्ये मी सर्व देवांना स्नान घालतो आणि स्नान घालताना मी त्यांना जे योग्य मंत्र आहेत पूर्ण मंत्रोच्चारामध्ये मी देवांची पूजा करतो त्या देवांना व्यवस्थित मी पूजा झाल्यानंतर त्यांच्या देवघरात त्यांना गंध लावून त्यांची वस्त्रे त्यांना वस्त्रे घालून गंध लावून मी त्यांची पूजा अर्चना करतो तर या सगळ्या गोष्टींचे पालन या सर्व सांस्कृतिक पद्धतींचे पालन आपण नेहमी पूजा करताना केले पाहिजे